काळाबरोबर मराठी भाषा विकसित होत गेली मराठी भाषा म्हणजेच महाराष्ट्राच्या आणि भारतातील लोकांच्या समृद्ध सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाचा एक अमूर्त भाग आहे मराठीतील विकासाच्या बदलांचे कारण वेगळेवेगळे आहे जसं की सामाजिक परिवर्तन म्हणजेच आधुनिकीकरण शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मराठी समाजातील बदल आणि विकास विकास होत गेला यामुळे भाषेच्या उपयोगाच्या पद्धतींमध्ये बदल होत आहेत मराठी साहित्यातील विविध आणि विचारात्मक उत्साहाने मराठी भाषा समृद्ध केली कविता कादंबरी लेखन नाटक आणि इतर साहित्यिक क्षेत्रातील विकासाने मराठीतील शब्दसंचय आणि वाक्यरचना यांच्यामध्ये बदल केला इंटरनेटच्या माध्यमातून मराठीत असलेले विविध प्रकारचे साहित्य विज्ञान तंत्रज्ञान इतिहास आणि इतर विषयांची माहिती उपलब्ध झाली आहे मला कोणतेही नवीन बदल मराठीत दिसत नाहीत पण मराठी भाषेतील या सर्व बदलांचा प्रभाव माझ्यावर असू शकतो जसे की वाचन अभिवादन आणि सामाजिक संबंध मराठी व्यक्तींच्या दैनंदिन जीवनात इंग्रजीच्या आणि इतर भाषांचा वापर होतो त्यामुळे इंग्रजीतील शब्दांचा मराठीत उपयोग करणे हे सहा साहजिकच आहे अशा प्रकारे मराठी भाषेच्या विकास मराठी भाषेचा विकास सामाजिक सांस्कृतिक वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रक्रियांच्या संघर्षांमुळे झाला आहे आणि म्हनूनच ती एक समृद्ध भाषा बनली आहे नवीन शब्दांची निर्मिती आणि त्यांचा प्रचार ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे ज्यामुळे मराठी भाषेची समृद्धता वाढू शकते लोकसंगीत नाट्य विज्ञान आणि तंत्रज्ञान या सर्व विषयांमध्ये नवीन शब्दांचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो उदारणार्थ इंटरनेट हा एक इंग्रजी शब्द आहे त्याचा मराठीत आंतर्जाल असा अनुवाद केला जातो अशा शब्दांच्या अनुवादाने मराठीतील शब्दसंचय वाढत आहे म्हणजेच ती अजून समृद्ध होत आहे असं मला वाटतं